शिलाई करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धागे त्यात वेगवेगळ्या कलरचे धागे तर सुई कैची मेजर टेप हूक वेगवेगळ्या प्रकारचे हूक येतात बटन आजकाल बटन पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे बटन आपल्याला एखादा पॅटर्न शिवायचा असेल त्याच्यामध्ये एखादं ब्लाऊज असेल त्याला पाठीमागे नेक बनवायचा असेल त्याच्यासाठी आत्ता बाजारामधे खूप नवीन नवीन प्रकारचे बटन्स आले आहेत ते लागतात आणि खूप साऱ्या कलर्सचे धागे अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने लागतात आता समजा मला जर एखादं अधिक म्हणजे शिलाईमध्ये अधिक उत्तम होण्यासाठी जर मला काय पाहिजे असेल तर ते म्हणजे मोटार कारण माझ्याकडे सध्या सिलाई मशीन आहे पण ती मी पायाने चालवते जर मला अजून चांगलं काही करायचं असेल तर माझ्यासाठी मला असं वाटते की ती मोटार पाहिजे आणि म्हणजे ती बसवल्यानंतर मी अजून चांगलं काम करू शकते